हो शेतात पिक आल्यानंतर भरभराट साजरी करण्याकरता निसर्गाचा आनंद लुटण्याकरता आम्ही सुगीचे सण साजरे करतो कारण की सुगीच्या दिवसांमध्ये आम्ही खूप कामं करतो उदाहरणार्थ काय तर सुगी लागली की भात लाव कणस लावणं कणस उगवणं सुगी लागली म्हणजे सगळी घरातील माणसं ही घराला कुलूप लावून शेतामध्ये असतात या थंडीच्या दिवसांमध्ये कुणाचे हात कापलेले असतात तर कुणाचे पाय कोण विळा घेऊन खुरपणी करत असतं तर कोण ते सगळे रान वगैरे काढत असतात अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं ह्या सुगीच्या दिवसात असतात हे एवढंच नाही तर ते पिकल्यानंतर बाजरा पिकल्यानंतर तो डौलदार बाजऱ्यामध्ये जाऊन आम्ही हुरडा पार्टी अशी एक छोटीशी गंमत म्हणून देखील करतो हे सगळं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं कारण की ह्या दिवसांमध्ये खूप कष्ट करतो शेतकरी आणि त्यानंतर त्याला त्या कष्टाचे फळ हे खूप गोड आणि सुंदर लागते ते सगळे बाजरा काढणं त्यांना शेतात विकणं ही स इतक्या सकाळ्या प्रकारचे कामं ही शेतकरी करतच असतो त्यामुळे त्याला दिवाळीनंतर काही सुखाचे क्षण लाभतात ते म्हणजे सुगीचे दिन सुगीचे सण या दिवसामध्ये शेतकरी प्रत्येक आपला आनंद पूर्ण करून घेतो